माणूस हा स्वतःमध्येच गुरफटलेला असतो आपल्याला फक्त पृथ्वी सूर्य चंद्र आणि रात्री झोपल्यानंतर आकाशाकडे बघितल्यावर जे चांदण्या दिसतात एवढंच माहिती आहे पण आपण जन्माला आलो आहे म्हटल्यानंतर या विश्वाची या ब्रह्माण्डाची माहिती आपण करून घेतली पाहिजे आपल्या मनात कायम एक क्युऱ्यासिटी असली पाहिजे सतत शिकण्याची आपल्या मनात एक जिद्द असली पाहिजे तर हे आपली भवती आहे ते कसं आहे का आहे हे कसं चालतं हे कोण चालवत आहे हे आपल्या म्हणजे आपल्यामध्ये क्युऱ्यासीटी असली पाहिजे आपल्या ब्रह्माण्डात किती आकाशगंगा आहेत किती ग्रह आहेत तारे किती आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे निदान आपण ज्या ग्रहावर राहतो आहे म्हणजे ते आपली पृथ्वी हे तर आपल्याला माहीत असलं पाहिजे किंवा आपल्याला जो प्रकाश देतो तो सूर्य एक तारा आहे हे तर आपल्याला माहीत झालं पाहिजे पण नाही माणसाला हेसुद्धा माहीत नसतं आणि हे जाणण्याची क्युरियॉसिटीसुद्धा माणसामध्ये नसते एखाद्याला वाटतं की झालं आपलं संपलं आता आता काय हे शिकून उपयोग परंतु आपण जर शिकलो आपण जर या गोष्टींची माहिती करून घेतली तरच आपण आपल्या मुलाबाळांना शिकवणारे आपल्या जर मुलाबाळानं आपल्याला एखादा प्रश्न विचारला की हे काय आहे आपली किती ग्रह आहेत बुध काय आहे गुरु काय आहे हे आपल्याला आलं पाहिजे हे जे कॉमन प्रश्न आहे ते आपल्याला आले पाहिजेत मला तर असं वाटतं की तारे ब्रह्माण्ड यांचा अभ्यास आपण करून घेतला पाहिजे असं नाही की स स शास्त्रज्ञांनी संशोधनांनीच त्याविषयी सगळी माहिती करून घेतली पाहिजे आपणसुद्धा जन्माला आलो आहे म्हटल्यानंतर आपलीसुद्धा एक अशी क्युऱ्यासिटी आपल्यासुद्धा मनात एक असं प्रश्न आले पाहिजेत की मी का शिकू नये मला का या गोष्टीची माहिती असली असू नये त्यामुळे मला तर असं वाटतं की तारे ब्रह्माण्ड याचा अभ्यास आपण करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे